हॅलो मी कृती लँडला इंटरनेट आमचं काही वगैरे चाल इंटरनेट चालत नाही तर मी खूप ठिकाणी गेले यांना त्यांना विचारलं तर चालत नाही तुम्ही काही चौकशी करा सांगा थोडं काय प्रॉब्लेम आहे त्या इंटरनेटचं तर इकडे तिकडे मी दुकानात वगैरे गेले त्या पण लोकांना विचारलं जे आजूबाजूला आहे त्या पण लोकांनी पण इकडे इंटरनेट चालतच नाही तर तुम्ही काही प्रयत्न करा आणि सांगा ना आम्हाला काय का बरे इंटरनेट चालत नाही आमच्या इकडे असं तुम्ही करू शकता ना असं करू तुम्ही करू शकता इंटरनेट चालत नाही इकडे जसं की मी आता खूप इकडं तिकडे गे गे गेले यांना ताईला विचारलं मामीला विचारलं का तुमच्याकडे इंटरनेट चालते का तर ते सांगे हां आमच्याकडं पण इकडे नाही चाललं आहे इंटरनेट तुम्ही काही प्रयत्न करा ना इंटरनेट चालवण्यासाठी काही परिणाम तर करा मग इंटरनेट चाललं पाहिजे असं आम्हाला छान वाटेल आम्ही इकडेतिकडे घुमून तरी आम्हाला काही इंटरनेटचं काम हे नाही आहे पण इंटरनेट चाललं पाहिजे असं आम्हाला वाटते तुम्ही काही चौकशी करू शकता चौकशी झाल्यानंतर आम्हाला फोन करा आणि सांगून द्या कारण की आमचं पण इंटरनेट चाललं पाहिजे ना चालल्यावर आम्हाला पण छान वाटेल तुम्ही जर आता इंटरनेट इंटरनेटची चौकशी करा त्यानंतर आम्हाला कॉल करा तुम्ही जेव्हा पण कॉल करेल तेव्हा पण कॉल उचलेन आणि इंटरनेटबद्दल तुम्ही काहीच सांगा की का बरं चालत नाही आणि का बरं हे होत नाही तुम्ही कॉल करा त्यानंतर मग आम्हाला सांगा की इंटरनेमध्ये काही प्रॉब्लेम होतं नं काय नव्हतं तर तर तिकडे तिकडे खूप प्रयत्न केला आता तुम्हीच चौकशी करून द्या इंटरनेटबद्दल ठीक आहे